हॅलो हां बोला हो लागला आहे बोलते मी बोला

हो आम्ही काय हो आहे ना आमच्याकडे सगळं अवलेबल आहे तुम्हाला काय हवं आहे

हो घेऊ शकते हो होम डिलिवरी आहे पण नाही आमच्याकडे सध्या ऑफर चालू आहे की होम डिलिवरी फ्री आहे म्हणून हो मॅडम सगळीकडे तीन किलोमीटरपर्यंत फ्री असते पण आम्ही ही ऑफर पाच किलोमीटरपर्यंत फ्री ठेवली तुमचं किती लांब आहे होऊन जाईल फ्री डिलेवरी काही प्रॉब्लेम नाही हो सांगा हो तुम्हाला फक्त मसालेच घ्यायचे आहेत का तुम्हाला कोणता तांदूळ पाहिजे मॅडम आमच्याकडे सध्या इंद्रायणी नाही आहे अवेलेबल मग एक हजार आठ एक हजार आठ जिरा अवेलेबल आहे बासमती आहे काळभात आहे हो किती मॅडम पाच किलो ओके अजून मॅडम तुम्हाला मुगाची डाळ ही सालीसकट हवी का सालीशिवाय म्हणजे कशी हवी तुम्हाला हो का चालेल म्हणजे तुमचं कश्मिरी मसाला ओके कॉस्मेटिक्समध्ये तुम्हाला काय हवं आहे मॅडम हो सगळं आहे मॅडम बॉडी लोशन तुम्हाला कोणत्या पण कंपनीचं भटे भेटून जाईल

हो चालेल आणि मॅडम तु हो चालेल हो मॅडम शेंगदाणा तुम्हाला कसं पाहिजे नेमकं साधा पाहिजे का ढब्बूजी पण आहे आमच्याकडे कोणता पाहिजे ओके चालेल मॅडम हो रेडीमेड पॅकेट चालेल हो चालेल मॅडम मॅडम तुम्ही पेमेंट कसं करणार आहात म्हणजे यू पी आयने ओके चालेल मॅडम मी तुम्हाला स्कॅन स्कॅनर सेंड करेन तुमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे का चालेल मी तुम्हाला वॉट्सॲपवरती स्कॅनर सेंड करेल तुमची जेव्हा डिलेवरी तुमच्या घरी होईल त्यावेळी तुम्ही लगेच ऑनलाईन पेमेंट करून द्या बिलनुसार हं हो